जर कलेचा एखादा नवीन नमुना तयार करण्यासाठी माझी हीच दृष्टी राहील सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत की त्या कलेचा नमुना तयार करताना मी त्याला तयार करण्यासाठी कुठकुठले इन्स्ट्रुमेंट के वापरले पाहिजे आणि कुठल्या पद्धतीनी त्याला तयार केलं पाहिजे की ती अट्रॅक्टिव दिसलं पाहिजे त्याचं एक फेस स्ट्रक्चर सगळं गोष्टी एकदम व्यवस्थित प्रॉपर कलर ॲन एव्रितिंग असं सुंदर दिसायला पाहिजे ज्याच्यामधून की वरायटीज ऑफ त्याच्यामधून एक वेगळं विचार असा स्पर्श विचार कला अशी दिसली पाहिजे ज्याच्यामधून लोकांनी एक वेगळं इन्स्पिरेशन घेतलं पाहिजे याचा भान ठेवून मी नेहमी कला अशी नमुना सादर करत असते आणि जेव्हा पण मी त्यामध्ये पेंट्स भरते तर पेंट्स हे निसर्गाशी खूप सुंदर कलर्स आहे जे की कलर्स त्याच्यामध्ये भरल्यानंतर त्याच्यात एक वेगळी जान आल्यासारखं वाटेल जिवंत असं कला करण्याचा माझा नेहमीचा एक प्रयास असतो जो की मी करत असते मी आतापर्यंत मी क्रिएटीव कॅम्पेनमध्ये सुद्धा पार्टिसिपेट केलं आहे जिथे मी एक क्रियेटीव कलेचा नमुना सादर केला होता नि त्याच्यामध्ये माझी एकच दिव्य दृष्टी ठेवायला ठेवली की ती समोरच्याला किती चांगल्या प्रकारे आपल्या विचार आपण पटवून देऊ थ्रू द आर्ट आपल्या त्या कलेमधून आपण कसं काय जिवंतपणा उभारून दाखवू शकतो हेच माझं एक दृष्टिकोन राहिलेला आहे